हॅलो हां बोला कोण अच्छा अच्छा

ठीक आहे काय सांगू असंच एन्झायटी होती तर मग ओके हो हो चालत आहे आणखी काही करायचं आणखी म्हणजेच मोटिवेट काही तरी करा हां होत आहे हां हां मग काय करायचं बरं बरं ठीक आहे कुठं होती कुठं आहेस

तसं केलं तर होईल कदाचित सगळं तर मग होता जॉईन

हॅलो

हॅलो हॅलो आवाज येईना झाला आहे आवाज येत नाही होता हां येईलं आहे बोला हां बोला बोला हॅलो

हो हो कळलं चालत आहे मी कॉल करते तुम्ही म्हटल्याप्रमाणे

हो हो चालत आहे ठेवा ठेवा ठेवा